मला गाणे ऐकायला आवडतात मला गाणे बोलायला पण आवडतात मला खूप सिंगर्स आवडतात जसे की गुरु रंधावा अरजित सिंग नेहा कक्कर श्रेया घोषाल असे खूप सारे सिंगर्स आवडतात मला ट्रॅव्हलिंग करताना गाणे ऐकायला खूप आवडतात मला कुठे मी फिरायला जाते या घरी बसल्याबसल्या पण खूप आवडतात मला गाणे ऐकायला आणि मला कॉन्सर्ट ऐकायला पण खूप आवडतात आणि मला त्यांची गाणी ओल्ड साँग खूप आवडतात असे जुने आणि जसे की जसे लता मंगेशकर यांचे गाणे खूप आवडतात आणि बऱ्याच जागी मी जेव्हा जाते या बसली राहते या काही करत जी कामं करते तेव्हा मला गाणी म्हणायला खूप आवडतात